आजकालच्या शिकलेल्या मुली आहे ह्या त्यांना शहरातल्या जीवनशैलीकडे जास्त आकर्षिक होत आहेत त्यांच्या ज्या सुखसुविधा आहे त्याच्याकडे आकर्षक होतात त्यामुळे त्यांना ज्या जोडीदार असतो आयुष्यातला जो जोडीदार असतो त्यांना त्या जीवनशैलीतल्या असलेल्या मुलांकडे जास्त आकर्षक होतात शिकलेल्या मुलांकडे आकर्षित होतात आणि त्यांना असं वाटतं की आपला भावी जे जोडीदार आहे तो शहरातलाच असावा आणि त्यामुळे जे ग्रामीण भागात शिकणारे मुलं आहे ते कमी शिकलेले असतात आणि त्यांची जीवनशैली हे शेती करणं अशा छोटे छोटे कामं करणारे मुलं असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी त्या मुलींचा अभाव होतो म्हणजे ते तिकडे त्यांना जो जोडीदार मिळणारा असतो ज्या भावी ज्या तरुण पिढी आहे ग्रामीण भागातल्या तरुण पिढी आहे त्यांना त्या मुली म्हनजे अशा प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागतो